ते आपण गणपतीत जाऊ नं फिरायला प्लॅनिंग करू ना गणपती गणपती महाराष्ट्र दर्शन गणपती उत्सव राहते ना मुंबई पुणा त्याच त्याचं प्लॅनिंग करू म्हटलं फिरायला जायचं गणपतीमध्ये पहायचं कसं काय कुठचे गणपती कसं कुठं चांगलं राहते काय राहते सांग ना

लाल लालबागला तर खूप गर्दी राहते वाटते ना नंबर लागते का तिथं नंबर लागते आणि ते दिवे ते द ते सिद्धिविनायक आणि दगडूशेठचा पण नंबर लागते गर्दी खूप राहते ना पण तिथं म्हणजे एक दिवस एक दिवस एका ठिकाणी लागतेच आरामशीर एक समजा एक दिवस लागतेच एका ठिकाणी तीन तीन दिवस त्याच्यात मोड समजा दगडूशेठ आणि बाकीचे बसलेले गणपती फिरायचे आहे मोठमोठे गणपती बा राहतील ना तिथे मुंबईला वगैरे ट्राफिक पण खूप राहते विसर्जन दिवशी तर खूपच गर्दी राहते समुद्रावर इकडे तिकडे

महाराष्ट्र आणि आपल्या राज्यात तिघं दोनच ठिकाणी राहते गणपतीचं मार्केट राहते ना जास्त म गणपती फेस्टिवल राहते ना जास्त बाकी ठिकाणी तर काही एवढे गणपती राहतच नाही हां हां चालतंय मग हा चालते ना म्हणजे मुंबईत आपल्याला चार पाच दिवस मुंबईहून जायला आणि दोन तीन दिवस पुणे आठ एक दिवसाचा टुर राहील तो समजा फेस्टिवलचा म आपल्याला एक तर पुणे करून मुंबईत जावं लागन नाही तर मुंबईवरून पुण्याला यायला लागन गणपती पाहायला दगडूशेठ तर पुण्याला आहे ना दगडूशेठ पुण्याला आहे आणि सिद्धी सिद्धिविनायक अन ला आलो ग सिद्धिविनायक वगैरे मुंबईला आहे बहुतेक चालते न ठीक आहे ठीक आहे करू मग प्लांनिंग जाऊयात मग गणपतीच्या बसल्यावर गणपती बसल्यावर दुसऱ्या दिवशी ठीक आहे चालते ठीक हो